आम्ही तुमच्या कंपनीकडून केकची डिलिव्हरी ऑर्डर केली होती ती अजूनही आली नाही आम्ही तुम्हाला आठ वाजता पर्यंतचा वेळ दिला होता सर पण अजूनही ते काही आलेला नाही आहे नऊ वाजत आलेले आहेत आम्ही बड्डे करू की नाही आता तुमचं तुम्ही सांगा आता राहू द्या आता तुम्ही काहीही सांगू नका आम्हाला तुमचा केकही अपेक्षित नाही आहे आणि काहीच अपेक्षित नाही आहे तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा का नका करू पण आम तुम्ही आम्हाला आमचा रिफंड जरी दिला तरी आता आम्हाला त्याचं काहीही घेणंदेणं नाही आहे तुमचा डिलिव्हरी बॉय कुठे जाऊन पडला त्याची आम्हाला काही घेणंदेणं नाही आहे इथे आमचा खूप टाईम पण वेस्ट झालेला आहे आमच्या गेस्टनी पण खूप वेळपर्यंत वाट पाहिली पण एक घंट्यापेक्षासुद्धा जास्त झालेला आहे तर आम्ही फक्त इतकंच म्हणणार आहोत की आता आम्हाला आम्ही डायरेक्ट ग्राहक मंचाकडे तुमची कंप्लेंट करणार आहोत तुम्ही तुम्ही आणि तुमची कंपनी ते सांभाळून घ्या हा केस पोलिस स्टेशनपर्यंतसुद्धा जाऊ शकतो कारण की काही गेस्ट होते जे ज्यांनी आम आमची मानहानीसुद्धा केली आणि हे सगळं आता तुमच्या वर आलेलंच आहे तर मी तुम्हाला सांगून देते आखरीदा की आता आम्हाला तुमचा केक नकोच आहे तुम्ही तिकडे जा आणि काहीही करा आम्हाला काही घेणंदेणं नाही आहे नाहीतर डायरेक्ट कोर्टमध्ये जरी भेटले तरी आम्हाला काही घेणंदेणं नाही आहे कारण की आमचा जो वेस्ट झालेला टाईम आहे तो तर तुम्ही आम्हाला परत आणून देऊ शकत नाही तर आता ह्या पुढे मी माझ्या पडोसींना आसपडोसींना सगळ्यांना सांगून दील की तुमच्या कंपनीकडून त्यांनी फूड ऑर्डर नाहीच केलं तर ते बरं असेल तर आता तुम्ही समजू शकता की आमचा किती नुकसान झालेला आहे तर मला फक्त इतकंच म्हणायचं आहे बाकी काही नाही आणि अजूनही जर तुम्हाला काही माफी वगैरे मागायची असेल तर ते तुम्ही डायरेक्ट कोर्टमधी येऊन म्हणू शकता किंवा तुम्हाला जे काय करायचं असेल ते तुम्ही करून घ्या ठीक आहे